मला योगा करण्यासाठी मी एखादी शांत हवेशीर असा जागा निवडेल कारण जिथे वर्दळ आवाज असा असेल तिथे आपली एकाग्रता मनाची होत नाही त्यामुळे एखादं शांत असं निसर्गरम्य ठिकाण असेल की जिथे शांतता आहे की जिथे फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत पाण्याचा आवाज आहे वाऱ्याची झुळूक आहे असे ठिकाण मी निवडेल की जिथे मा माझं मन एकदम शांत होईल आणि पटकन एकाग्र होईल आणि माझा योगा नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल तसेच तिथे मग कुठे डास असतील माशा असतील तर अशा ह्याच्यात आपली एकाग्रता होत नाही त्यामुळे अशा सगळ्या छान असं ठिकाण मी निवडेन की जिथे मला योगा करण्याचा मला खरंच त्याच्यात एक अनोखा आनंद मिळेल एक अनुभूती मिळेल त्यामुळे मी अशीच शांत आणि हवेशीर जागा योगासाठी निवडेन